हो मला पर्यटकांशी संवाद साधायला आवडतं कारण ते खूप ज्या वेगवेगळ्या प्रा प्रदेशातून वेगवेगळ्या भागातून ते आलेले असतात त्यांचं तिकडचं कल्चर आपलं इकडचं कल्चर हे कसं आहे याच्यामधलं फरक आपल्याला जाणवता येतो किंवा आपल्याला माहिती पडतो जेणेकरून त्यांना इथले अनुभव कसे आलेत त्यांना आपल्या इकडच्या परस्थळ पर्यटनस्थळ किंवा आपली इकडच्या भागाबद्दल काय वाटतं त्यांना आपल्या इकडचा अनुभव कसा आला आहे हे जाणून घेण्यामध्ये अजून रुची वाढते आणि जेणेकरून आपल्याला एक फीडबॅक भेटतो की आपण इकडे आणखीन काय बदल केलं पाहिजेते किंवा आपल्या इकडल्या काही गोष्टी जे चांगल्या नाहीयेत त्या पण आपल्याला कळतात किंवा ज्या चांगले आहेत जे अजून चांगल्या करू शकतो या बद्दलसुद्दा आपल्याला माहिती कळते आणि ते कोणत्या प्रभागातून आलेत आणि कोणत्या प्रभागातून जास्त पर्यटन आपल्या इकडे येताएत याची पण आपल्याला माहिती कळते आणि त्या दिशेने आपल्याला आणखीन काम करता येते